आपल्याला घरात जर रोपं लावायचे असतील तर मोठ्ठे मोठे पेंटचे डबे बाटल्या आपण ज्या टाकाऊ फेकून देतो ते न फेकता त्याचा वापर होतो आणि छोटे पेंटचे पण छोटे एक लिटरचे वगैरे डबे असतात ते आणि टोपली अशा घरातल्या बराच वस्तू जे आपण फेकून देतो त्याचा उपयोग आपण इथं कुंड्यामध्ये बिना पैशाचं म्हणजे करू शकतो आपलं घरामध्ये वाळलेलं एक खड्डा बाग असेल तर खड्डा करायचा किंवा एखादा मोठ्या डब्यात आपण रोजचं जे खरकटं वगैरे असतं जो भाजी पाला नीट केलेला म्हणजे साल्टं असतं भाज्यांचं ते बरंच काय काय जे असतं ते थोडी माती थोडे पानं थोडं खरकटं वगैरे आपलं घरातलं जो भाजीपाल्याचा जो देठं वगैरे असतात ते म्हणा हे सगळं जर एकावर एक थर देऊन जर तुम्ही केलात असे बाहेरचे काही वस्तू परिसर पण आपला स्वच्छ राहतो आणि ते जे त्याचं कुजून कंपोस्ट खत जे होतं तयार त्याच्यामुळं झाडंसुद्धा आपली खूप छान येतात आणि जे आपण डबे पे डबे वगैरे जे पेंटचे डब्बे वगैरे ते लावतो मोठे मोठे झाडं त्याला जर का कलर देऊन त्याला जरा पेंट वगैरे केलं तर ते खूप सुंदर दिसतात आणि असे लटकते दोऱ्या लावून आपण जे लटकते रोप असतात वेली त्या दर सोडलो आपण तर ते अधिकच घर आपलं सुंदर दिसतं आणि परिसर आपला स्वच्छ राहतो आणि बागेची म्हणजे असं काय नाही की सगळ्या वस्तू आपण असं विकत आणूनच करायच्या आहेत मी घरात माझ्या स्वतःच्या घरात मी असे टाकाऊ वस्तुतूनच असे कुंडी तयार केलेले आहेत आणि ती छान गुलाबाचे फुलं आपले मोगरा आणि खायचे पान वगैरे असे बरेच रोपं असे बारात पाय टाकलं की असं मन अगदी प्रसन्न आणि खूप छान वाटतं